हॅलो हो हो शुभा बोलते आहे

कोण बोलत आहे अच्छा स्मिता कुलकर्णी म्हणजे उषा का तू हां हे बघा आता तू ठाण्यात आलीस ना तर तू आता आपण कुठेतरी भेटूया मी तुला इथल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे इथे कौ कोपिनेश्वर टेम्पल आहे ते इतके छान आहे त्याच्यानंतर समज नवीन चौपाटी अशी झाली आता तुळजाभवानीचं नवीन अगदी सेक दुसरं मॉडेल झालं आहे आपल्या इथे तुळजाभवानी मंदिराचं ते तुला दाखवू शकते मी किंवा जांभळी नाक्याला असं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये संपूर्ण फिरून तुला म्हणजे कसं स्वस्त आणि मस्तं होलसेल रे रेट त्याच्या तिथे तुला फिरवू शकते गोडबंदर रोडला जाताना मध्ये काही गोष्टी तुला दाखवू शकते अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे उपवन नाही तो तुला दाखवू शकते विवियाना मॉलमध्ये जाऊ शकतो आपण कसं मले जो म्हणजे दोन तीन गोष्टी आहेत त्या ज्या आपण फिरू शकतो मला भेट कुठल्या तरी कुठेतरी किंवा माझ्याकडे घरीच ये ना मी तुला ॲड्रेस प फॉवर्ड करते मग आपण जाऊया इथून ओके थँक्यू लवकरू वेलकम वेलकम बाय बाय